मला हिंदी साँग खूप आवडतात आणि ते म्हणजे लता मंगेशकरचे गाणे कारण लता मंगेशकर तर इतके छान त्यांचा कोकीळ आवाज आहे की त्यांचे गाणेच ऐकत रहावं लागते त्यांचं मुजिक त्यांचे डायरेक्टर हे इतकं इतकं छान वाटते की आजही त्यांचा आवाज आमच्या कानामध्ये गुनगु वाजतोय म्हणून आम्हाला लता मंगेशकरचे गाणे लाक्ले की आम्हाला गुणगुणायलाच आवडते आणि खरं म्हणजे तर माधुरी दीक्षितचे जेवढे पण गाणे म्हटलेले आहेत लता मंगेश ते मला फार आवडतात आणि त्यांचं फार आवडतात फार आवडतात फार आवडतात